हा नमस्कार सर या कुठल्या प्रकारची चप्पल हवी आहे आपल्याला सहा नंबर का ठीक आहे ठीक आहे आणि चालेल का थोडी महाग झाली तर चालेल किती आठशे रुपयापर्यंत ठीक आहे ना ठीक आहे मिळून जाईल हे बघा तुम्ही जर आपल्या लोकल समजा घेतल्या तर लोकल तर खूप स्वस्त मिळून जाईल पैरागॉन कंपनीचं पैरागॉन किवा वी के सी वगैरे घेतली तर खूप चांगलं आणि खूप दोन दोन तीन तीन वर्षापर्यंत काहीच नाही होत असे पण आहे आपल्याकडे ही बघा ही पैरागॉन पैरागॉन तुम्हाला येईल अडीचशे रुपयाला आणि हे बघा ही वी के सीही येईल तीनशे रुपयाला घालून बघा तुम्ही कलर का कोणती पैरागॉन दाखवू की वी के सी की पैरामध्ये दाखवू वी के सी मध्ये का ठीक आहे ना तर हे बघा ही वी के सी मध्ये बघा ही सध्या तीन कलर आहे आपल्याकडे हे तीनही कलर खूप चांगले आहे आणि सध्या हेच चालत आहे मार्केटमध्ये तीनशे रुपये थोडी महाग लागली तर आहे आपल्याकडे वूडलँडची वगैरे पण आहे ती बावीसशे रुपयापर्यंत जाईल

हा वी के सी वी के सी नाही प्राइसचं तर कसं आहे प्राइस मग तुम्ही ही घेऊन जा ना पैरागॉन ही पण चांगली आहे अडीचशे रुपयालाच येते नाही नाही कसं आहे कुठंही गेले तुम्ही तरी ही कसं आहे कंपनीचं प्रॉडक्ट असतं हे पावणे तीनशे रुपयाला आम्हालाच पडते पंचवीस रूपयासाठी हा धंदा दोनशे ऐंशीला परवडणार ओ मग तुम्ही एक काम करा ना ही घेऊन जा लखानी घेऊन जा ती दोनशे ऐंशीला तेच करू का बरं बरं ठीक आहे